भारतीय राजकारण आणि राजकीय नेत्या पण मला वाटतो की ते पण जे राजकीय आहेत ते जास्त चांगला आहे कारण त्याच्या तिथे लोका येतात आणि ते एकजूट होऊन ते चूज करतात त्यांचे जे पण नेता वगैरे काय आहे आणि जे लोकशाही आहे त्याच्यामध्ये आहे की लोका ते आपले विचार करतात आणि ते त्यांच्या ते चूज करू शकतात की त्यांचा लीडर कोण होणार आहे असा आणि माझा आवडते नेते आता राहुल गांदी आहे आणि त्याला मला त्याना मला भेटायला संधी राहील तर मी त्यांना मी सांगणार की तुमचा आ आजून प्लॅन काय आहे फ्यूचरसाती भारतातासाठी